आसकाल बाइक ही सर्वांपर्यंत पोसली आहे सर्वसामान्य लोकांजवळसुद्धा आज बाइक उपलब्ध आहे कारण आजकालचे जे वेळ आहे हे वेळेत कामं करण्यासाठी बाइकचा उपयोग करावाच लागतो कारण वेळ खूप कमी असतो लोकांकडे प्रत्येकाला आपापल्या कामावर जायची घाई असते जे स्टुडन्ट वगैरे असतात त्यांना कॉलेजमधे किंवा ट्युशनला वगैरे जाण्यासाठी बाइकची आवश्यकता आहेस कारण बाइक ही सोईस्कर आहे म्हणजे आपण कमी वेळात तिथं जिथं आपल्याला पोचायचं आपण जाऊ शकतो त्यामुळे आसकाल बाइक ही सर्वांजवळच उपलब्ध आहे मुलांजवळ पण आहे आणि मुलींकडेसुद्धा स्कूटी उपलब्ध आहे त्यांना जे ट्युशन्स क्लासेस किंवा कॉलेज वगैरे कुठं जायचं असलं तर ते आपली स्कूटी वगैरे घेऊनस मुली बाहेर जातात त्यामुळे त्यांचा वेळसुद्धा वाचतो आणि त्यांचे पैसेसुद्धा कमी जातात पेट्रोल वगैरेमध्ये नाहीतर जर रोज ऑटोनं वगैरे अपडाऊन करायचं म्हटलं तर पैसे खूप जातात त्यामुळे बाइक बाइकवर जाणं हे खूप सोईस्कर झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाजवळ आसकाल स्वत ची एक आपली बाइक असतेस आणि मुलींकडेसुद्धा आपली स्कूटी असतेस आणि मीसुद्धा स्कूटीचा उपयोग करते मलासुद्धा कुठं बाहेर मार्केटमध्ये कुठं शॉपिंगला वगैरे जायचं असलं तर मी बाइकचाच उपयोग करते माझ्या स्कूटीचा आणि मला बाइक स्कूटी चालवताना खूप म्हणजे निंटरेस आहे मला खूप उस्साह वाटतो चालवण्यात पण चालवताना बाइक चालवताना बऱ्याचशा गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावं लागते रस्त्यावर जाताना जी रश वगैरे राहते ट्रॅफिक वगैरे राहते या सगळ्या गोष्टीचा विचार करून सांभाळून बाइक चालवावं लागते आसकालची जी तरुण पिढी आहे ही तर बाइकवर स्टंट वगैरे जे आजकाल निघालेले आहे खूप स्टंट वगैरे खूप करतात पण त्यामधे धोकासुद्धा खूप असतो त्यामुळे खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक बाइकचा उपयोग करावा लागतो